गं दिपाली मी किनई ए एक लोटा घेतला मला तो खूप खूप खूप आवडला त्याच्यामुळे किनई मला असं वाटलं की हा आपण घ्यावा आपल्या घरी कारण की आपल्या घ घरचा लोटा चोरीला गेला आपल्याकडे लोटा नाही आहे त्यामुळे म अन मला खु खूप त्याची डिजाईन वगेरे खूप छान आवडली त्याची नक्षीकाम शाइनिंग वगेरे खूप खूप छान देत आहे त्याच्यामुळे मला तो आवडला ते त्याचा तळ वगैरे खूप व्यवस्थित आहे छोटासा आहे नाजूक नाजूक इतका सुंदर वाटत आहे तो की त्याच्यामुळं मला रहावलं नाही आणि मी तो घेऊन घेतला कारण की आपल्यालाही त्याची गरज होती ना नेहमी आपल्याकडे काही नाही काही काम वगैरे असते पूजा पाठ वगैरे त्यामुळे त्याचा आपण फायदा घे घेतला पाहिजे म्हणून तो मला आवडला तर मी घेतला तो इतका सुंदर आणि सुरेख दिसते तो तर मग माझ्या पिंकीलासुद्धा तो आवडला ती म्हणाली आई घेऊन घे आपल्याकडे लोटा नाही काही नाही तो आपला आपल्याला व्यवस्थित वाटला त्यामुळे तो घेतला आम्ही